नमस्कार माझा आवाज येतो आहे का तुम्हाला धन्यवाद माझं नाव जिगीषा देशपांडे आणि आपण आधी फोनवरती बोललो होतो की मला तुमच्याकडून उच्च दर्जाच्या इअरबडसाठी काही शिफारसी हव्या आहेत हो धन्यवाद तर त्याप्रमाणे मला जरा काही इयरबड्सची माहिती मिळेल का बरं बरं खरं आहे अच्छा असे इयरबड्सही असतात का धन्यवाद माझे अंदाजप्र पत्रक असे आहे की मला साधारण बाराशे ते पाच हजारच्या दरम्यान असलेले इयरबड्स हवे आहेत व एक्स्ट्रा क्वालिटी असलेले इयरबड्स हवे आहेत ऑडिओ प्राधान्याबाबतीत मला म्हणायचं असं आहे की ऑडिओ प्राधान्यांमध्ये मला नॉईस कॅन्सलेशन आणि ऑडिओ प्राधान्यात त्याचं उच्च दर्जाचं असणं महत्त्वाचं आहे आणि असे इयरबड्स जरा मला सांगू शकाल का की मला ते कुठे मिळतील कसे मिळतील बरं बरं ऑनलाईनही असतात चालेल कुठल्या कुठल्या साईटवरती असतात ते धन्यवाद अगदीच आपल्या माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या एवढ्या सगळ्या ईयरबड्सच्या माहितीमुळे माझ्या ज्ञानामध्ये अगदीच भर पडली आहे मी त्यावर नक्कीच विचार करून ऑनलाईन उच्च दर्जाच्या ईयरबडसाठी प्रयत्न करेन धन्यवाद